हो मी कोकणी ही मराठी भाषेच्या प्रादेशिक बोली शिकलो आहे कोकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकणपट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो युरोपिय भाषा आहे गोवा राज्याची ही राज्यभाषा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग येथे ती प्रामुख्याने बोलली जाते पूर्वी कोकणी लिहिण्यासाठी कर्नाटकात कानडी तर केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरत असत मात्र आता सर्वत्र देवनागरी लिपीतून कोकणी लिहिली जाते व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात कोकणी ही गोव्याची राज्यभाषा असून मराठीला गोव्यात समक्ष दर्जा आहे अनुस्वार हा कोकणी भाषेचा श्वास आहे